हॅलो हॅलो हो सर बोला ना हो होईल हो सर त्यांना आहे ना थोडंसं प्रॉब्लेमच आहे हे थोडं टीचिंगसाठी म्हणजे मी टिचिंग करते आहे पण त्यांना आहे ना क अंडरस्टँडिंग होत नाही आहे तर मी न हां हो तर मी मी हां बोला सर बोला सर मी पहिलं त्यांना आहे ना म्हणजे पहिलं मी अल्फाबेटिकलपासून स्टार्ट करेन ते रेडिंग वगैरे तर त्यांचे रेडिंगचं स्किल हे त्यांचं इम्प्रूव करेन जेणेकरून की त्यांचं म्हणजे माइंडसेट होईल की म्हणजे स्पेलिंग वगैरे लक्षात वगैरे असं राहील क म्हणजे कम्युनिकेशन त्यांचं स्किल वाढवेल परत न व्होकॅब्लरी ग्रामर वगैरे असं त्यांचं घेईल बेसिक बेसिक हो हो हो हो हो एक्स्ट्रा लेक्चर पण घेईल सर घेतेच आहे हो

हो एम ए इंग्लिश आहे हो सर हो हो हो हो सर करणारे मी प्रिपरेशन करूच राहिलेले हो हो हो हो सर ह्याचवर्षी हो

हो हो सर हो हो सर करेन ना सर काही प्रॉब्लेम नाही करेन सर हो सर सर हो सर हो सर करेन मी नियोजन हो

हो सर

काय सर हो सर ॲक्च्युली ना मी त्यांना म्हणजे असे जे टॉपिक्स वगैरे नाही का दुकानं म्हणजे आपले जे किरा म्हणजे हे किराणा वगैरे दुकानं असतात ना त्याच्यावरती स्टडी करणं असे प्रोजेक्ट परत आहे ना ॲटोबायोग्राफीज वगैरे असते ना नोवेल्सवर

हो हो सर हो हो नॉवेलवरती नॉवेलवरती परत एखादे प्लेवरती ड्रामा

हो सर हो हो सर ओके दिसेल सर हो

हो सर हो हो हो सर नक्कीच सर तुम्हाला प्रॉग आं नो म्हणजे सर नाही तसं काही नाही आहे विद्यार्थी ऐकतात पण थोडेफार आहेत डिसिप्लिन नाही आहे हो त्यांची एक पालक त्यांच्या पॅरेंट्सला पण बोलवलं पाहिजे पॅरेट्स मीटिंग पण घेतली पाहिजे हो हो सर हो हो हो चालेल चालेल सर हो